हॅलो सर मला लॅपटॉप खरेदी करायचा होता आणि मी तुमच्या त्या संकेतस्थळावर लिंकवर मी ऑर्डर पण केलेली होती तर मला तुम्ही त्याच्यातले थोडी फीचर्स सांगू शकता का नाही तसं नाही मला माझ्या कामाच्या जसं मला काम करायचं आहे ना त्या कामाच्या हिशोबानं मला त्याच्यात ते फीचर्स आहे की नाही याची खात्री करायची आहे

हां हां पण कसं आहे मला आता मी जे मागेल त्याच्यात नसलंच तर मग मी ती घेऊन काय करू हो हो तुमचं म्हणनं बरोबर आहे मी घरी घेऊन घेऊ शकतो सहा महिन्याची वॉरंटी पण आहे त्याची वॉरंटी पिरियडमध्ये त पण माझं काम जर मध्यात बंद पडलं तर मग मी काय करू शकतो

हो आणि मला त्यात मराठी टाईप करता आला पाहिजे हां मराठी कारण मला इंग्लिश जास्त येत नाही ना त्याच्यामुळं मराठी टाईप करता आला पाहिजे हो आणि सर त्याची चार्जिंग किती वेळ चालते सर फक्त तीन तास नाही सर मी साईडवर चार ते पाच तास साईडवरच असतो त्याच्यामुळं पाच तास जरी चार्जिंग चालली पाहिजे पावर बँक हो पॉवर बँक घेऊ शकतो म्हणा पण तो एक्स्ट्रा खर्च असं दुसरं मॉडल नाही का कुठलं काय त्याची बॅटरी बा पाच तास चालू शकते हां थोडं महाग आहे ना चालेल ना मला पण मला कसं आहे चांगली कंपनी एच पीचं असेल तर चांगलं आहे नाही नाही सर ॲपल तर नाही घेऊ शकत ना मी तेवढं बजेट नाही ना माझं हा एच पी याचा चालेल ना हो चार तास जरी चालला तरी मग मी पॉवर बँक वापरू शकतो म्हणजे एकदम तीनच तास चालला तर पॉवर बँक पण एक दीड तासच चालते ना हा मोठं पावर बँक घेऊ शकतो पण ते बजेट पण पाहिजे ना तेवढं त्याच्यामुळं ठीक आहे ना हो हो हो चालेल हा पाठवा सर पाठवा चालेल मला मान्य आहेत सगळ्या अटी